धाराशिव शहरापासून चाळीस किलोमीटर अंतरावर बार्शी हे मोठं गाव आहे आणि तिथे खूप बाजार भरतो मोठा खरेदी विक्री तिथे खूप होते आणि किंमत पण चांगली असते तिथली आणि तिथून आपण वस्तू घेऊ शकतो आपल्याला ते परवडते आणि किराणा म्हटलं तर अलीकडच्या काळात किराण्यात सुद्धा खूप फरक पडतो इथल्यापेक्षा बार्शीला खूप स्वस्त मिळतं आणि सोलापूरला पण आहेत किरकोळ घाऊक बाजार आहेत तिथे पण तिथं पण बराच फरक पडतो आणि भाजीपाल्याच्या किंमती म्हणाल तर आता सध्या खूप भा भाजीपाल्याच्या किंमती खूप वाढलेल्या आहेत आणि व्यापारी लोक काय करतात शेतकऱ्याकडून कमी किमतीत घेतात आणि पुन्हा ग्राहकांना ते दुप्पट किमतीने विकतात त्यामुळे त्याच्या किमती खूप आपल्यापर्यंत येईपर्यंत त्यांच्या किमती खूप वाढलेल्या असतात आणि ऑनलाईन खरेदी म्हणाल तर ऑनलाईनमध्ये आपल्याला ग जर कोणी नसेल घरी तर आपल्याला ते ऑनलाईन मागवले की आपल्याला घरापर्यंत येतं